हॅलो हॅलो गनेश बोलतो का अरे आहेस का तू आज घरी इथे आहे का अरे पाऊस आलेला आहे ना तर माझी टू व्हिलर मला घेऊन जाण्याची इच्छा नाही आहे तर तू टॅक्सी घेऊन येशील का हो हो माझी घरापासून शाळा पाच किलोमीटर येते जवळपास ओके तू काय किलोमीटरचं भाडं घेशील बरं बरं पण हे बघ माझी शाळा शार्प सव्वाआठला आहे तर निघण्या म्हणजे मला सव्वाआठच्या अगोदर पोहचावं लागेल तर त्यामुळे तू मला घ्यायला रिसिव्ह करायला किंवा मला घ्यायला बरोबर आठ वाजता येशील का हो हो हो चालेल माझ्यासोबत दुसरं अजून कोणी घेतलं तरी चालेल काही मला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु मला फक्त वेळेच्या आत माझ्या शाळेपर्यंत पोहोचवशील ओके ओके ठीक आहे शार्प आठला पोच ओके थँक यू